आमचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात आहे मराठवाडा तो आहे ग्राम मराठवाड्यात जास्तीत जास्त ग्रामीण भाषा चालते तर त्या ग्रामीण भाषेमध्येसुद्धा त्याच्यातल्या त्यात मराठी भाषा ही जास्त चालते म्हणून सगळ्या सगळेजण जास्तीत जास्त ही मराठी भाषा ही बोलीभाषा आहे जवळपास मला तर वाटतं ऐंशी ते नव्वद टक्के सगळेजण मराठीच बोलतात म्हणून ते मराठी मराठीच भाषेचा मा मराठी भाषेचं संवर्धन व्हायला पाहिजे मराठी भाषा जास्तीत जास्त विकसित व्हायला पाहिजे मराठी भाषेचे जास्तीत जास्त पुस्तकं यायला पाहिजेत त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये जास्तीत जास्त मराठीचे जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्दसुद्धा एक सोप्या पद्धतीनं करून समजावून पुढील विद्यार्थ्यांनासुद्धा ते सोप्यातले सोपे शब्द करून नीट कळतील अशा पद्धतीने समजावून सांगून ती मराठी भाषेचा विकसित होणं आवश्यक आहे